ओळखलं का आता चौदा एप्रिल आहे ना हा हो काय करणार आहे मग अच्छा मी प मी पुरणपोळी करण्याचा विचार केला आहे तर मला सांगशील का त्याची रेसिपी

अच्छा हा

हो का बरं

बरं ठीक आहे आणि तू तू काही करत नाही आहे का आता

हो का ठीक अजून काय हो जाते ना

हो चांगलं चाललं आहे माझं तू तेच ते थँक्यू सांगितल्याबद्दल पुरणपोळी मला खूप दिवस असा विचार होता करायचा पण माझा कॉल करणं काय होत नव्हतं तुला मग आज वेळ मिळाला तर केला

ये खायला तू हो तूच ये खायला